मी घरी खूप वेगवेगळे प्रकारचे पेय पदार्थ बणवतो मला जे आहेत पाणी आणि शरबत ह्या प्रकारचे जास्त ड्रिंक्स बनवणं आवडतो जसे की रसना आहे आणि आमचा रस आहे आणि निंबू शरबत आहे मिल्कशेक आहे चहा आहे खूप जास्त प्रमाणात मला आवडतो आणि शिकंजी असतं शिकंजीचं सरबत बी खूप चांगलं असतो आणि रूह अफजा बनवते मी आणि वॉटर मेलनचा ज्यूस असतो आणि माझ्या घरी ज्यूसर मशीन असल्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रिंक्स बनवत राहाते जसे की सकाळी सकाळी लौकीचा ज्यूस झालं आणि घरी आम्ही कधी कधी आईसक्रीम शेक कोल्ड कॉफी पण बनवते आणि जे आहे ॲपीसारखं जे आहे ॲपल ज्यूस पण काढते आम्ही घरी आण त्याच्यामध्ये थोडंसा साखर आणि मिल्क पावडर वगैरे टाकून खूप चांगलं वाटतं ते